हॅलो सर मी सुशांत बोलतो आहे सर आम्ही पिझ्झाची ऑर्डर दिली होती आणि आम्हाला बर्गरची ऑर्डर मिळाली ओस् सर आम्ही पिझ्झाची ऑर्डर दिली होती आणि आम्हाला पिझ्झा न मिळत त्या जागेवर बर्गर मिळालेला आहे सर तर आम्हाला ही ऑर्डर परत करायची आहे सर हो सर हो सर आत्ताच जस्ट केली होती सर हो सर सर माझा नंबर आहे हो सर हो सर हो सर ह्याच नंबरवर केली होती सर हो सर सर सदरबाजार हो सर सर तर आत्ता

सर लगे आम्हाला हो सर हो सर चालत आहे सर हो सर ओके सर धन्यवाद सर हो सर